कौशल्या फकरे मॅडम बोलत आहेत ना मॅडम मी हुंडाई शोरूममधून बोलतो तुम्ही ते इन्क्व्यारीसाठी कॉल केला होता ना तुम्हाला कार पाहिजे होती हां तर मी काय म्हणत होतो तुमचे काय घरात किती मेंबर आहेत दोघं जणं मुलं वगैरे दोन मुलं आहेत ना बरं बरं तुमचा बजेट कितीपर्यंत आहे किती म्हणजे काय एखादा जॉब वगैरे करतात का मेकॅनिकल आहेत बरं बरं तरी तुमचं इनकम वगैरे किती येते महिन्याला किती येते पगार पंधरा हजार आणि शेती वगैरे आहे ना तुमच्याकडे आहे ना शेती सांगितल्याप्रमाणं बरं बरं तर मॅडम मग पंधरा तर नाही शेती किती आहे तुमच्याकडे किती मला असं वाटते तुम्ही दिलं होतं त्याच्यात तीस एकर शेती सांगितली तुम्ही है ना बरं बरं तर तुम्हाला किती बजेट म्हणजे एक दहा लाखापर्यंत चांगली एक सध्या मस्त कार आहे ते देऊ का एक वेर्नासारखा नवीन मॉडल निघाला आहे हो चांगली म्हणजे एकदम झकास आहे मॅडम स्वस्तामध्ये मी तर म्हणतो एकदम जबरदस्त कार आहे आणि बघा ना त्याचं पिकअप पण एवढं चांगलं आहे ग्राउ ग्राउंड क्लीअरन्स जे आहे ना ते बाकीच्या गाड्यांपेक्षा चांगला आहे आणि स्पेस जे आहे बसासाठी ते पण चांगलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपण सामान वगैरे ठेवण्यासाठी जे डिक्की पाहिजे तर खूप साऱ्या गाड्याची डिक्की ना ते एकदम कमी राहते किंवा व्यवस्थित राहतच नाही ह्यामध्ये डिक्की पण मोठी आहे स्टेपनी पण चांगली आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला चार एअरबॅग पण येणार आता बघा आता अॅक्सिडंटचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत ना त्याचानी एअर बॅग मस्त आहे ते एअरबॅग पण येणार आणि त्याच्यासाठी मिनिमम खर्च येणार त्याच्यासाठी एस्ट्रा वगैरे पैसे द्यायची गरज नाही पडणार तर थोडक्यात काय सांगायचं तर एकदम दहा लाखापर्यंत एकदम जबरदस्त सध्या ऑफर चालू आहे ना मॅडम त्याच्यात एक दहा लाखापर्यंत तुम्हाला एकदम जबरदस्त कार भेटून जाते तर मला असं वाटते तुम्ही काय करा तर तुम्ही आणि ज्या ज्या लोकांनां असे घरातले तुमचा असतील कोणी त्यांना घेऊन तुम्ही आमचा शोरूमला येऊन जा तुम्ही जर शोरूमला आले ना तर मी तुम्हाला एक टेस्ट ड्राईव्ह पण देऊ शकतो म्हणजे तुम्हाला कारचं लक्षात येणार मग त्यात काय काय आहे इन्शुरन्स वगैरेची टेन्शन घ्यायची गरज नाही ते मी तुम्हाला सगळं इतना करून देतो आणि तुम्हाला वाटलं तर कॅश मध्ये घ्याच तर कॅश मध्ये पण एकदम डिलिव्हरी तुम्हाला आठ करून देतो तिसऱ्या चवथ्या दिवशी आणि जर लोन असणार तर लोनचं पण करून देतो ही सगळी इन्फर्मशन तुम्ही शोरूममध्ये आले एकवेळ टेस्ट ड्राईव्ह घेतली तुम्हाला मी सगळं असं समजावून सांगेल की तुमचा लक्षात येऊन जाणार आणि जर लोन असणार तर लोनचं पण करून देतो ही सगळी इन्फर्मेर्शन तुम्ही शोरूममध्ये आले एकवेळ टेस्ट ड्राईव्ह घेतली तुम्हाला मी सगळं असं समजून सांगेल की तुमचा लक्षात येऊन जाणार ठीक आहे तर तुम्ही काय करा झालं तर कधी येत उद्या येऊ शकणार ना उद्या बारा वाजता या तुम्ही मी तुम्ही ते तुमचा हे करतो ठीक आहे मग ठीक आहे थँक यू मम् थँक यू